हॅलो प्रियंका मॅडम बोलत आहात का आपण मॅडम मी चंदा गोंडाने बोलत आहे आणि मला मी ऐकलं आहे की तुम्ही डान्स टीचर आहात म्हणून तर मला डान्स ठीक आहे पण मला डान्स लावायचं होतं म्हणजे मला पण डान्सबद्दल थोडंसं अट्रॅक्शन वाढलेलं आहे तर मला यासाठी मला पण थोडं तरी डान्स यायला पाहिजे तर त्याच्याबद्दल काय गाइडन्स करू शकता का नाही नाही नाही मॅडम मी डान मी एकतर हाउसवाईफ आहे आणि मला आपण असं वाटते कुठल्या पार्टीमध्ये वगैरे आपण गेलं तर आपल्याला थोडं डान्स यायला पाहिजे म्हणून एक असं जस्ट म्हणजे थोडंफार तरी येणारं ते खूप असं नाही की क्लासिकल की काय की काय असं असं नाही एक थोडं तरी पार्टीवेमध्ये कुठे फंक्शनमध्ये किंवा प्रोग्राममध्ये गेला तर आपण नुसतो डोम्यासारखं उभं राहा नाही राहायला पाहिजे ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे म्हणून मला थोडंसं हां हां हो म्हणजे आ मला पाच ते सहा आं म्हणजे ज्यामध्ये नाही नाही ज्यामध्ये ऑलराऊंडर म्हणजे ऑलराऊंडरमध्ये कुठलं पण असं डान्स या गाणं आलं तर आपण त्यावर थोडं तरी शरीर हलवता आल्या पाहिजे दुसरं काही नाही हां बरं बरं बरं बरं ठीक आहे माझ्या मैत्रिणी पण आहेत त्यांना पण लावायचे आहे सोबत आम्ही चार पाच लेडीज आहोत आम्ही आम्हाला असं वाटतं की ना आम्ही बी कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि कुठल्या पार्टीमध्ये जातो तर आपण काही नाही मला ना येत मला ना येत डान्स असं करण्यापेक्षा काहीतरी थोडंसं हे करायला पाहिजे

ओके मॅडम थँक्यू